आं निलेश बोलतो आहे हॅलो हां मी काय बोलतो ते ना सगळं महाकाली केव्जला जायचा प्लॅन करत होतो आम्ही लोकं तर मी काय बोलतो आपण सगळ्या फॅमिली अजे आपले जे जे बाजूचे आहेत ते सगळ्यांनी मिळून महाकाली केव्जला जायचं करूया का एक एक दिवस आं तर कसं काय त्या याच्यामध्ये तुला माहिती आहे ना महाकाली केव्ज कुठे आहे काय कसं जायचं ते माहिती आहे ना आं माझ्या घरातून आता आम्ही तिघंजणं आहेत इकडनं आ तुमची फॅमिली आणि आपल्याला चौघं अच्छा सातजणं झाले आहेत

तेच हां हां बरोबर मी पण तोच विचार करत होतो कारण माझ्या छोटी गाडी आता त्याच्यामध्ये काय तेवढे नाही बसणार तर आपण ये बस केली तर बाकीचे पण येतील त्यामधून म्हणून हो ते बरोबर नाही बसनेच जाऊ ना डायरेकली म्हणजे सगळेजणं एकत्र निघतील मागे पुढे होणार नाही दगदग पण नाही होणार की एका इकडे बसलं तिकडे उतरलं डायरेक आणि तिकडे आराम पण भेटेल सगळ्यांना असं महाकाली केव्ज महाकाली गुंफेला नाही बघू ते त्याच्यामध्ये सकाळी सकाळी कितीला सहाला निघायला लागेल काय सहा सातला की

अच्छा हां बरोबर ते पण

हां तुझा कोण बसवाला ओळखीचा आहे तुमच्या

हां चालेल ना मग ते विचार मग आपल्याला मग मोठी याची ब चे मिनी बस असेल ती घेऊन ट्रॅवलर बस ठीक आहे ना ती करून जाऊ मग याचं एका तिकडे मग यांचं जेवणाचं वगैरे मग मी बघतो ते आधी प्लॅनिंग करू कितीजणं काय येतात त्याप्रमाणे माझे मित्र आहे तिथे हां हो हो हो

हो हो हो हो हां तर आज तिथे एक मित्र आहे माझं तर जेवणाचं वगैरे मी तिकडे मग सांगून ठेवीन तसं त्या हॉटेल्सचं काय असेल तर ते बघून घेईल ट्रॅवलिंगचं आपण ते ट्रॅवल्सचं वगैरे ते बघू मग कसं काय प्लॅनिंग मग कुठची करता येईल ती करू मग हां आं ओके चल बाय